महाराष्ट्राच्या संस्कृतीत काही गोष्टी आहे ज्या मला खूप अभिमानाने भरून टाकतात त्यातलं पहिलं म्हणजे पोवाडा शिवरायांच्या शौर्याचं ज्वलंत वर्णन करणारी कला जी ऐकली की अंगातच एक वेगळी ऊर्जा येते दुसरं म्हणजे गणेशोत्सव सगळ्या समाजाला एकत्र आणणारा उत्साहाने भरलेला सण आणि अर्थातच मराठी भाषा समृद्ध साहित्य सुंदर अभिव्यक्ती आणि गोडवां असलेली माझी मातृभाषा हे सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या ओळखीचा भाग आहेत आणि त्यांच्यामुळेच इथली संस्कृती इतकी जिवंत रंगबिरंगी आणि अभिमानस्पद वाटते